मी काम करत असताना माझी एंजल जर रडायला लागली तर मी माझ्या कामात माझ्या हातातले काम बाजूला ठेवते आणि माझ्या बाळाला अगोदर घेते आणि तिला शांत करते नंतर कामे करायला लागते